आता नृत्य म्हटलं आणि संगीत म्हटलं की सगळ्यांचाच एक जवळपास आवडता हा भाग आवडता विषय आवडती कला म्हणून संबोधली जाते कोणताही माणूस असा नसेल की ज्याला संगीत हा विषय आवडत नाही किंवा नृत्य हा विषय आवडत नाही जेव्हा केव्हा कोठे कुठलाही कार्यक्रम असतो तेव्हा जर नृत्य ठेवलं तर सगळेच लोक तिथे उपस्थित राहतात सगळ्यांनाच आवडतं आतून तर सगळ्यांनाच आवडतं आणि आणि नृत्य म्हटलं की वेगळंच काहीतरी आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य आपल्याला बघायला मिळतात सगळीकडे त्याचे सेमिनार भरतात डान्स क्लासेस आणि सगळीकडे महत्त्वाचा पार्ट म्हणून नृत्य हा संबोधला जातो आणि जर एखादा गावात दोन वेगवेगळ्या पार्टी असेल दोन वेगवेगळे गट असेल ग्रुप असेल तर त्यांच्या गावात जर नृत्य नृत्याचा प्रोग्राम किंवा कसलाही असा एक छान सांस्कृतिक प्रोग्राम जरी ठेवला कार्यक्रम जर ठेवला तर ते लोक स्वत आपसातले मतभेद सोडून ते सगळे एकत्र येऊन त्या नृत्याचा आनंद घ्यायला तिथे जमा होतात आणि सगळं काही व्यवस्थितरीत्या ते नृत्यांमध्ये इतके तल्लीन होऊन जातात की सोध आपला आपसातले मतभेद विसरून ते फक्त त्या संगीत कलेकडे किंवा नृत्य कलेकडे आकर्षित होतात